इंडियन आयडलसारखा जो शो आहे बा गाण्याचा शो मला खूप त्याच्यामध्ये म्हणजे मला गाण्याची खूप आवड आहे आणि तो इंडियन आयडलचा हा ग शो मी बघत होतो त्याच्यामध्ये अभिजीत सावंतचं ब गाणं तर मला खूप आवडायचं कारण त्याची गाण्याची लय आणि पद्धत आणि जो त्याच्या जो गळ्यातनं जो ब स्वर निघायचा त्या स्वरामध्ये मला काहीतरी नाविन्य वाटत होतं एखादं नवीन कलाकार किंवा नवोदित कलाकार जो जो प पुढे ब निर्माण होणारा कलाकार ह्याच्यामध्ये एवढी म्हणजे ह्या वयामध्ये कसल्याही कुठल्याही प्रकारचा म्हणजे ब शिक्षण न घेता त्याच्यामध्ये एवढी तयारीचं असते त्याच्यामुळं त्याच्या त्या गायनातलं मला म्हणजे मी इम्प्रेस झालो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे मी माझ्या गाण्यामध्ये मला ज्या गाण्यामध्ये गा इंटरेस्ट होता पण मी काय केलं करत की थोडासा बोलायचं मग छो बंद करायचं माझंच मला आवडत नव्हतं की माझं चुकतं का की कोणी ऐकलं तर कोणी काय म्हणेल मस्करी करेल का चेष्टा करेल का पण त्याचं ज्यावेळेस मी गाणं ऐकलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या गाण्यामध्ये सुधारणा केली आता मी माझं गाणं पूर्ण म्हणू शकतो किंवा त्याचं मला ते म्हणायला त्यानंतर माझं त्या मला माझं समाधान वाटतं आहे